मी स्टेशनरीमधून मेकपचे सामान घेतले व तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की हे मेकपचे सामान खूप छान आहे व हे चेहऱ्यावर ग्लो देणारे आहेत व त्यांनी त्याबद्दल खूप काही सांगितले होते की जसं यामुळे आपली स्कीन म्हणजे खूप छान राहील याला काहीही इजा होणार नाही व त्याची डेट सुद्धा त्यांनी बरोबर सांगितली होती पण मी जेव्हा घरी येऊन ते वापरले म्हणजेच फंक्शनमध्ये ते वापरुन गेली त्या त्या मेकपमुळे माझा पूर्ण फेस काळं आल होतं आणि ते फेस खूप बेकार दिसत होतं तर ते प्रोडक्ट मी जेव्हा बघितलं तेव्हा त्यावर एक्सपायरी डेट म्हणजे एक्स्पायर झालेलं होतं व ती प्रोडक्ट मला कसंही आवडले नाही व त्यामुळे चेहऱ्यावर खूप रॅशेस व चेहरा खूप बेकार झालेला होता